राज्यातील व्यवसाय क्षेत्र जे आहे ते सामाजिक समस्या ज्या आहे त्या म्हणजे शहर किंवा गाव या दोन्हीच्या थोड्या दूर जाऊन फॅक्टरी ओपन करणं आणि किंवा नदीकिनारी ते जे राहतात तर फॅक्टरी तिथे ओपन करतात जेणेकरून ना शहरालासुद्धा आणि गावालासुद्धा काही जास्त प्रॉब्लम जाणार नाही आणि पर्यावरणीय समस्या म्हणजे फॅक्टरीमध्ये ख खूप सारा धूर निघत असतो म्हणून तो धूर असा म पसरलाल्ला पसरला नाही पाहिजे आणि सर्व लोकांना त्याची हानी नाही झाली पाहिजे म्हणून त्या सर्व फॅक्टरींच्या ज्या चिमण्या राहतात त्या खूप उंचावर जाऊन खूप वरती जाऊन त्याचा धूर सोडला जातो जेणेकरून सर्व लोकांना त्याचा काही दुष्परिणाम नाही झाला पाहिजे तसेच व्यवसाय क्षेत्र सर मोठमोठ्या कंपनी ओपन केल्या जातात जेणेकरून जे लोक अनइम्प्लॉईड आहे जे प स्टुडन्ट्स अनइम्प्लॉईड आहे ज्यांना कामांची खूप जरूरत आहे त्या लोकांना ते तिथे इ इम्प्लॉयमेंट देऊ शकेल आणि ते लोक पैसे कमवायला सुरुवात करू शकेल